नमस्ते हां हा बोलते हां बोला जरूर आवडेल मला सगळ्यात पहिले तर थँक्यू कारण तुम्ही माझा तुमच्यासोबत काम करण्यासाठी योग्य समजत आहे नक्की काम आपल्याला कोणत्या म्हणजे कोणत्या प्रकारची गाणी करायची आहेत किंवा कशा संदर्भात करायचे ते कळू शकेल का

हां मला आवडेल करायला सहकलाकार माझ्याकडून अपेक्षित आहेत की तुम्ही तुमच्या माध्यमातून कोणी मिळू शकेल हां मी माझ्या ओळखीच्या आहेत त्यांपैकी आपल्या आल्बमसाठी जे जे कोणी मला योग्य वाटतील त्यांचा मी विचार करून ठेवेन त्यासाठी मला थोडा वेळ लागेल मी वादक पण सुचू शकेन माझ्या संपर्कात जे आहेत ते आणि माझं असं वैयक्तिक मत आहे की जर आपण आपला अल्बम जर मराठी भाषेत करत आहे आणि आपल्या संस्कृतीशी संबंधित गीतांवर जर तो अल्बम आहे तर मा आपण भारतीय पारंपरिक वाद्यांचा जास्तीत जास्त वापर करावा असं मा मला वाटत आहे हो नक्की नक्की मी माझ्या संपर्कातील वादक पण तुम्हाला जरूर सुचवेन आता तशी या क्षेत्रात मी पूर्णपणे नवीन आहे म्हणजे अगोदर मी जे कार्यक्रम केले आहेत ते लाईव्ह कॉन्सर्टच्या स्वरूपात केले आहेत म्हणजे रेकॉर्डिंग मी अजूनपर्यंत केलं नाही आहे तर तुम्ही जे काही सुचवाल पेमेंटच्या बाबतीत ते मला मान्य असेल हो हो मला मान्य आहे ठीक आहे या या संबंधी आपण भेटून चर्चा करू शकतो का चालेल धन्यवाद तुम्ही माझी निवड केली त्याबद्दल